इथे जवळच नाही का चौसाळा म्हणून एक प्लेस आहे जंगल एरिया आहे तिथे आम्ही रविवारला वगैरे जात असतो फिरायला मुलांना वगैरे घेऊन एवढं छान आहे तिथे की वेगवेगळे पक्षी दिसतात परत पाण्याचीसुद्धा सुविधा आहे तिथे डोंगरावर असल्यामुळे आणि ते एक असं टाकं बनवलेलं आहे तिथे मंदिराच्या बाजूला आणि तिथे प्रत्येक कलरचे वगैरे निळ्या कलरचे पक्षी तर असे ऑरेंजमध्ये जो कलर असतो त्या त्याचे पक्षी असे नवीन नवीन पक्षी पहायला मिळतात आणि ते संध्याकाळच्या वेळेस चार पाचच्या दरम्यानमध्ये खूप जास्त प्रमाणात ते झाडांवर किलबिल किलबिल किलबिल त्यांची सुरूच असते कधी पण आणि तिथे गेल्यानं तर खूप बरं वाटतं आणि म्हणजे असं खूप छान वाटतं त्यांची किलबिल किलबिल परत ते वेगवेगळे पक्षी कलरचे त्यांचं ते उडणं वगैरे आणि त्यांचं ते स खूप आणि ते पाणी वगैरे पितात तिथे आपण जर काही दाणे वगैरे नेले ना खाण्याचं वस्तू तर ते टाकले तर ते येतात खायला आणि हं ते मला ठिकाण तिथलं ते चौसाळाचं ठिकाण खूप आवडते अन मी आवर्जून संडेला वगैरे एक ट्रिप काढते अशी फॅमिली आणि आम्ही तिथे जात असतो